मला साधारणतः दोन तास तर स्वयंपाक घरामध्ये लागतात कारण पूर्ण स्वयंपाक बनवायचा म्हटलं तर दोन तास मला स्वयंपाक करायला जातो एकदा मी असेच खोबऱ्याची वडी बनवायला घेतलेली मी ती यूट्यूबला पाहूनच रेसिपी सगळी बघितली आणि ती वडी बनवायला सुरवात केलेली ते खोबरं किसून वगैरे पण स्टार्टिंगला काय झालं की त्या वड्याच पडल्या नाहीत खूप असं हे झालेले म्हणजे की म्हणजे त्या वड्याच पडत नव्हत्या पूर्ण अशा विखरून जात होत्या त्या वेगवेगळ्या होत होत्या म्हणजे त्याची वडीच पडत नव्हती मग आता काय करायचं फ्रीजमध्ये मी एक दोन तास ठेवली तरी ते व्हायला तयारच नाही परत मी ते सगळं काढलं परत त्याला तुपामध्ये भाजलं ते सगळं मिश्रण आणि त्यानंतर मी जो पाक आहे साखर जे आहे ते खूप वेळेपर्यंत त्याला पाक येऊ दिला आणि त्याच्यानंतर त्या वड्या एवढ्या छान पडलेल्या म्हणजे खूप चांगल्या सॉफ्ट झालेल्या पूर्ण वडी पण छान आलेली आकार पण खूप मस्त आलेला आणि त्यात खूप टेस्टी पण झाल्या पण ती जी वडी बनवायला मला चार ते पाच तास लागलेले पण ती वडी खूप छान बनलेली होती